महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक व्यवस्थेत मराठी भाषा ही खूप महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पडत आहे बजावत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा ही सर्रास बोलली जाते ही आपल्या राष्ट्राची राष्ट्रभाषा आहे मराठी ही भारताच्या बावीस अधिकृत भाषापैकी एक आहे मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे मराठी शि मराठी राज्यामध्ये सर्वसामान्याची बोलीभाषा आहे विंदा शिरवाडकर यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की मराठी भाषा ही वाघिणीचं दूध आहे असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं आपल्या शासनाचे जे सरकारी कार्यालय आहेत यामध्ये देखील ही मराठीमधूनच सर्व पत्रव्यवहार त्या ठिकाणी होत असतात श मंत्रीमंडळाचे शासनाचे जे काय आदेश आहेत निर्देश आहेत ते सर्व त्या ठिकाणी निर्णय मराठी भाषेमधूनच त्या ठिकाणं होत असतात राज्य मंत्रीमंडळाचे शपथविधी मंत्रीमंडळाचे निवड करत असताना जी निवडणूक होत असते तीही याच मराठी भाषेमधूनच शपथविधी घेतला जातो मुख्यमंत्री यांचं जे मंत्रीमंडळ नेमलं जातं त्यांचं मंत्रीमंडळ सुद्धा मराठी भाषेमधूनच त्या ठिकाणं बोलत असतं मराठी भाषा ही न् समजा चित्रपट असतील तर त्या चित्रपटामध्ये सुद्धा मराठीमध्ये खूप खूप चांगले चांगले चित्रपट त्या ठिकाणी निर्माण निर्मिती हे त्या डायरेक्टरांनी केलेली असते मराठी भाषेमध्ये नाटक बसवतात नाटक खूप छान असतात मालिका असतात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात भरतनाट्यम असतात वेगवेगळ्या संगीत असतात गीत गायन असतं गाण्याच्या स्पर्धा असतात सर्व हे जे काय सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते सर्व मायबोली मराठी भाषेमधूनच त्या ठिकाणं सर्व होत असतं मराठी भाषेमधूनच महाराष्ट्राचे जवळजवळ सर्व काही कामकाज हे मराठी भाषेमधूनच त्या ठिकाणं चालत असतं मराठी भाषा ही भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट मालिका नाटक एकांकिका असे अनेक करमणुकीचे कार्यक्रम वर्तमानपत्र शैक्षणिक व्यवस्थापन शासनाचा श् ए एक गट त्या ठिकाणं शैक्षणिक देखरेख योजना धोरण मोठमोठे प्रकल्प असतील त्या प्रकल्पाची अंमलबजावणी सर्व काही हे जे कामकाज असतं ते मराठी भाषेमधूनच त्या ठिकाणी ते होत असतं मराठी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना येतात त्या योजनाही म्हणजेच आरोग्यदायिक योजना असेल राजीव गांधी असेल स् किंवा महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा मुलांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती असेल किंवा दुस जे काय सरकारी ज्या मुलींच्या समाज कल्याणामार्फत ज्या शैक्षणिक फी सवलत माफीचं जे फी माप शुल्क माप जे असतं ते सुद्धा योजना शासनाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी मराठी भाषेमधूनच त्या ठिकाणी राबवल्या जातात शाळा महाविद्यालय यामधून सर्व मराठी भाषेमधूनच त्या ठिकाणी हे योजना वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन योजना त्या ठिकाणी मराठी भाषेमधूनच आखली जाते असे धन्यवाद थँक्यू